हॅलो हा बोला हा बोला हो हो हो मी प्रिंसिपल बोलते आहे शाळेची अच्छा अच्छा हो का मॅडम आता का ॲक्चुली आमची शाळा कशी खूप फेमस असल्यामुळे ॲडमिशन तर फुल आहे पण तरी तुम्ही एकदा पर्सनली शाळेत या आणि मग बघू आपण मग कसं होतं तर चालेल ना तसं ते आपण शाळेत आल्यावरच बोलूयात ना फीचं आता तसं फोनवर नाही डिस्कस करता येणार आपल्याला तुम्ही या शाळेत हो हो हो सगळ्यांना कारण इंटरव्ह्यू होतील तुमचे पण आणि मुलांना शाळा पण बघता येईल अटी अटी नाही आहेत नाही नाही अटी ठेवून नाही नाही नाही असं नाही आहे असं त्या मुलांशी आणि ते जवळपास होतातच पास एक फॉर्मॅलिटी असते ती बाकी काही नाही नाही असं कसं होईल तुम्ही इथे या ऑफिसला आमच्या इथं स्टाफ असतो तो सांगेल तुम्हाला किती फी आहे काय आहे बघू ना म्हणजे कसं तुम्ही डिटेल त्यांच्याशी बोलू शकता आणि तुम्ही ॲडमिशनंच फील करत आहे तर फॉर्म भरून देऊ शकता हा आता कसं मी इथून हा

हा जर पर्सनली आलं तर जास्त बरं राहील कारण फरक पडतो जरा ठीक चालेल तुम्ही आता आज गुरुवार शनिवारी आलात येता येईल का तुम्हाला चालेल चालेल या मग शनिवारी भेटू आपण बोलू ठीक आहे हो ओके ओके थँक यू